हॅलो हो हो ॲब्सोल्यूटली फ्री बोला ह्या महिन्यात ह्या महिन्यात तर कठीण आहे ॲक्च्युली माझे दोनतीन अपॉइमेंट्स आहे आणि दोनतीन शूट्स पण आहे सो हो हो

ओक्के इंट्रेस्टिंग खूप अमेझिंग कन्सेप्ट आहे बट मला हे नाही कळलं की चेहरा नाही दाखवायचा म्हणजे असं कसं ओक्के ओक्के आणि चेहरा नाही दाखवायचा फोटोत म्हणजे म्हणजे बॅक बॅकने फोटो काढायचा आहे की ब्लर बीर करणार आहे तुम्ही ओ ओक्के जशी आजकालची मुलं ॲस्थेटिक फोटोशूट करतात ज्याच्यात चेहरा दिसत नाही हां आयम जस्ट जोकिंग ॲक्चुली ओक्के ॲक्च्युली ही थीम काय ठरवली आहे म्हणजे म्हणजे कशासाठी ओक्के मला थीम आवडली आहे एकदम मस्त आहे मी रेडी आहे बट व्हॉट अबाउट माय पेमेंट ओक्के ओक्के डन नॉट धिस मंथ ब नेक्स्ट मंत मी फ्री आहे पूर्ण ओक्के यस

ओक्के चलेगा आणि जर आपला जो प्रवास असेल त्याचा जो खर्च असेल तो कोण करणार आहे ओक्के ओक्के डन मॅडम ॲक्चुली मी तुमच्यासोबत भरपूर कामं केली आहे त्यामुळे मी तुमच्यावर विश्वास ठेवूच शकते ओक्के चलेगा चलो भेटू बाय